संतूर साबणाची घरच्या टी व्हीवर ॲड आली होती त्यात त्वचा खूप चांगली होते म्हण म्हणून मी टी व्हीवाली सांगते पण मी टीव्ही प्रोडक्ट वापरला तर माझी त्वचा चांगली झाली नाही माझ्यावर काही असर झाला नाही पडला नाही उलट मी त्या प्रोडक्टमुळे काळी माझा चेहरा काळा पडला म्हणून मला हा प्रोडक्ट आवडला नाही आणि हा प्रोडक्ट कोणी वापरू नये अशी मी म्हणत आहे